आम्ही आमचं घर दररोज झाडतो आणि पुसतो झाडायला झाडू वापरतो आणि नंतर ओल्या कपड्याने सगळ्या वस्तू आणि जमीनसुद्धा पुसून काढतो त्यामुळे घर स्वच्छ आणि धुळीपासून मुक्त राहत तसेच कीटक किंवा इतर जीव जंतूंपासून आपल्याला सुरक्षितता मिळते खरं तर आमचं घर गावात आहे आणि गावा गावी असतना घराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेवर आम्ही अधूनमधून गाईच्या शेणाचा वापर करतो गाईचं शेण हे पारंपारिक पद्धतीनें वापरलं जातं विशेषताः जमिनीवर लिंपण्यासाठी गाईच्या शेणाचे अनेक फायदे आहेत एक म्हणजे त्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात त्यामुळे जमिनीवर लिंपल्याने रोगजंतू मरतात आणि घरातसुद्धा शुद्धता राखली जाते दुसरं म्हणजे शेणाचा स प्रभाव थंड असतो आणि त्यामुळे उन्हाळ्यात घर थंड राहायला मदत होते शेणाचा वास आणि त्यामुळे मच्छर आणि कीटकांना दूर ठेवले जाते शी याशिवाय शेणाचा वापर जैविक खत म्हणून केला जातो त्यामुळे पर्यावरणाला हानी न होता स्वच्छता राखता येेते म्हणूनच गाईीचं शेण हे एक पारंपारिक आणि आरोग्यदायी पर्याय असून जो अजूनही अनेक ठिकाणी उपयोगात आणला जातो